स्पर्धेचं युग आहे आणि त्याच्यामध्ये स्पर्धापरीक्षाचे जे विद्यार्थी तयारी करतात जसं की यू पी एस सी एम पी एस सी अनेक प्रकारच्या परीक्षा आहेत आणि त्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वृत्तमाध्यमांची चांगल्या प्रकारची मदत होते त्याच्यामध्ये वर्तमानपत्र आलं जसं इलेक्ट्रॉनिक मीडियामधील बातम्याच्या संबंधित न्यूज चॅनल असतील बातमींचे जे चॅनल आहेत त्यांच्या मार्फामध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जगामध्ये ह्या विश्वामध्ये जे काही गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टींच्या गोष्टींची माहिती विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली जाते आणि इतिहासातील भविष्यातील आणि वर्तमान काळातील ज्या गोष्टी घडत आहेत घडणार आहेत त्या सगळ्या गोष्टींची माहिती त्यापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं का कार्य हे वृत्तमाध्यम करत असतात ज्या गोष्टींच्या त्यांना आव आवश्यकता आहे राजकारणासंबंधित राजकीय घडामोडी तसंच व्यवहारामध्ये ज्या काही गोष्टींचे अडचण असेल ज्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता असेल आणि दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टींच्या आपल्याला माहिती पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टींची माहिती वृत्तमाध्यमामार् त्यांना पोहोचली जाते आपल्या सभोवताली काय घडत आहे ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव समाजाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे जे त्या गोष्टी घडणार आहेत आणि घडतील त्या सगळ्या गोष्टींची माहिती ह्या वृत्तमाध्यमांच्या माध्यमातून त्यांना होते आणि अभ्यास करण्यासाठी हा एक चांगला पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध होतो